गायकाच्या हातातून नेहमी घडतात त्या चुका वाद्याच्या संगीतकारासोबत वाद्य ढोलकी पेटी सोबत असली तालासुरात गाणं म्हटलं तर ते गाणं ऐकायला चांगलं वाटतं गाण्यात सर्वात जास्त इन्स्ट्रूमेंट असले तर ते गाणं ऐकायला छान वाटतं माईक सिस्टम वगैरे स व्यवस्थित असली तरी ते गाणं छान वाजतं बाकीच्या त्या चुकी टाळण्यासाठी सर्व काही एकत्र येऊन त्यांनी सोबत गाणं म्हटलं तेव्हा ते गाणं चांगलं म्हणता येईल